हो काही अशा वस्तू आहेत ज्या आम्ही पुनर्वापरात आणतो त्याचा पुनर्वापर होता हो होता करता येतो ज्या गोष्टी एकदा वापर केल्यानंतर परतही वापर करता येतो त्याचा असल्या गोष्टींना म्हणजे अशा वस्तूला पुनर पुनर्चक्रीकरण म्हणतात आणि सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे आणि ते प्रदूषणाचे कारण कचरा व्यवस्थापन कचऱ्यामुळे पर्यावरणात खूप प्रदूषण होत आहे माणसाचे उघड्यावर कचरा टाकतात त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे हानी होत चाललेली आहे आणि यामुळे वेगवेगळ्या साथीचं रोग येत चाललेले आहेत याचा परिणाम संपूर्न मानवी जीवनावर होत आहे दु परिणाम म्हणण्यापेक्षा दुष्परिणाम मानवी जीवनावर होत चाललेला आहे आणि ह्या सर्व होते ते फक्त कचरा व्यवस्थापन योग्य नसल्यामुळे माणसा जे र उघड्यावर कचरा टाकतात त्यामुळे हे सगळे होत आहे त्यामुळं कचरा व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे